हालो मी भूषन जाधव बोलतो रामायण रेस्टॉरन मी तुम्हाला आता थोड्या वेळापूर्वी आ पूर्वी ऑर्डर दिली होती दोन तास पहेले तर त्या ऑर्डरमध्ये काय करा तुम्ही एक कोल्ड ड्रिक्सची बॉटल म्हणजे माजा आणि कोकोकोला आणि त्यामध्ये थोडं झुणका भाकर असेल तुमच्याकडे झुणका भाकर आणि वेपर्स आणि एक व्हेज पुलाव हे अॅड करा आणि मग मला ती ऑर्डर पाठवून द्या